जेव्हा कधी ट्रेन पकडायची असेल त्या वेळेस आम्हाला वर्धा स्टेशन किंवा आपलं धामणगाव झालं तिथे जायला लागतं म्हणजे त्यानंतर आसपासच्या गावामधे पण मी जातो माझे जे नातेवाईक राहतात जवळपासच्या गावामध्ये राहतात काही जण नागपूरला राहतात तर तिथे जायला लागतं आसपासची गावं म्हणजे नेर वगैरे तिथे पण जाय लागतं तिथे नातेवाईक आहे तर असं भेटी गाठी घेण्यासाठी जावं लागतं बाकी मी वर्षातून एकदा तरी कुठे ना कुठे तरी आम्ही फॅमिलीसह पिकनिकला जातो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आहे वर्षातून एकदा तरी जातो म्हणजे आपलं माथेरान झालं महाबळेश्वर झालं मुंबई झालं पुणे झालं कोल्हापूर झालं किंवा आपले नाशिक झालं अशा सर्व ठिकाणी गेलेलो आहे त्या व्यतिरिक्त आ आसाम गुजरात आसाममध्ये आपलं गुवाहाटी कामाख्या देवीचं मंदिर गुजरात वल्लभभाई पटेल चा पुतळा अशा भरपूर ठिकाणी तमिळनाडूला पण गेलो आहे रामेश्वरमचं मंदिर कन्याकुमारीला गेलो आहे अशा भरपूर ठिकाणी आम्ही भेट देत राहतो